कायदेविषयक कागदपत्र तयार करण्याचा माझा अनुभव म्हणजे मला कायदेविषयक कागदपत्र फक्त एकाच वेळेस करायची गरज पडते ती म्हणजे जेव्हा माझं घर माझी सदनिका आहे फ्लॅट ती मी जेव्हा भाड्याने देते तेव्हा त्याचं ॲग्रीमेंट करायचं असतं तेव्हा तेव्हाच मला त्या कायद्याविषयी कागदपत्राच्या ची गरज पडते त्याच्या व्यतिरिक्त काय म्हणजे बर्थ सर्टिफिकेट डेथ सर्टिफिकेट एवढंच फक्त घ्यायची गरज पडली आहे आणि हे ॲग्रीमेंट्स रजिस्ट्रेशन करून घेणं हे हेच एक काम असतं तर ते त्याच्यासाठी आजकाल खूप सोयीचं झालेलं आहे वकिलांना वकील म्हणजे तुम्हाला कोर्टात जायची गरज पडत नाही किंवा कुठल्याही ऑफिसमध्ये सरकारी जायची गरज पडत नाही हे वेगवेगळ्या वेबसाईटवर जाऊन तुमच्या घरी बसून एक म्हणजे विटनेस घेऊन येतात वकील स्वतः येतात दोन्ही पार्टीज येतात आणि ते ॲग्रीमेंट तिथे करतात ते साईन करतात ते बरोबर आणि तुमचं ते आधार कार्डचं जे असतं त्याचे फिंगरप्रिंट वगैरे ते मॅच करून तुमचं ते सगळं ऑथेंटिकेशन होतं त्याच्यामुळे कायदेविषयक कागदपत्र मिळवणं आता बऱ्याच अंशी मला तरी वाटतं सोपं झालेलं आहे कारण तुम्हाला त्याच्यासाठी कोरडात कोर्टात जायची गरज पडत नाही घरी तुमच्या वकील येऊन सगळं काम करून घेऊन जातो आणि ते फार सोयीचं झालेलं आहे असं मला वाटतं मोठ्या मोठ्या जर प्रॉपर्टीज किंवा काय असतील मोठे मोठे ॲग्रीमेंट त्याच्यासाठी तुम्हाला लागतच असेल पण तसा काही माझा अनुभव नाही आहे पण आजकाल खूप मोठ्या मोठ्या एजन्सीज पण झालेल्या आहेत सॉलिसिटर्सच्या वगैरे तर ते तुमचे कामं बरोबर करून देतात फार तुम्हाला त्रास नाही पडत थँक्यू